मी या दोन हजार सतराला गोव्यात गोव्याला गेले होते आमची ट्रिप गेली होती कॉलेजमधून साधारण वीस पंचवीस स्टुडंट होते आणि आमची तीन सर आणि दोन मॅम असे एकूण पाच हे होते आमच्यासोबत कॉलेजचे सहकारी आम्ही खूप आनंदात प्रवास केला जाताना आणि जेव्हा आम्ही फायनली गोव्याला पोहोचलो तेव्हा तिथलं ते निसर्ग पाहून आणि तो समुद्र पाहून तर सगळेच भारावून जातात आणि आम्ही कपडे वगैरे चेंज केले समुद्रावर जाण्यासाठी आणि समुद्रात आम्ही गेलो एन्ट्री केली एकदम थंडगार पाणी होतं आणि फस्ट टाईम गेल्यामुळे खूपच छान वाटत होतं त्यामुळे ज्यांना पोहता येत नाही ते थोडे मुलं मुली घाबरत होते की बापरे पाण्यात कसं जायचं कारण एकदम जोरात लाटा येतात आणि तेव्हढ्याच त्या आतमध्ये पण जातात त्यामुळे आपण आतमध्ये पण खेचले जातो ना त्यामुळे भीती वाटते ज्यांना पोहणं येतं त्यांना हे प्रॉब्लेम जास्त मोठे वाटत नाही आणि मी मला पोहणं येते त्यामुळे मला काही वाटत नव्हतं मी समुद्रात खूप आतमध्ये जात होते आणि बाहेर पण येत होते आणि माझ्या काही अशा मैत्रिणी होत्या की त्यांना पोहणं म्हणजे माहीतच नव्हतं काय आहे आणि तरी मग मी त्यांना म्हणायचे की तुम्ही या माझ्यासोबत मी आहे तुमच्यासोबत तुम्हाला नाही बुडू देत मग असंच आम्ही खूप आतमध्ये गेलो आम्हाला आमचे सर मॅडम म्हणत होत्या की तुम्ही एव्हढ्या आतमध्ये जाऊ नका आणि तिथे ते पोलीस गार्ड पण असतात ते पण आम्हाला म्हणत होते की इतक्या आतमध्ये जाऊ नका आम्हाला ते नेहमी नेहमी शिट्टी वगैरे वाजवून बाहेर बोलवत होते तर आम्ही यायचो मग बाहेर मग साईडला असे आता खूप लोकं असतात ना कोणी कुठून आलेलं असते कोणी कुठून आलेलं असते तर एक फॅमिली आलेली होती त्या फॅमिलीमध्ये नवरा बायको आणि त्यांचे तीन हे होते चिल्ड्रन होते त्यामध्ये एक मुलगी होती छोटीशी ती जवळपास असणार नऊ दहा वर्षाची तर ती खेळत होती पाण्यामध्ये आता तिच्या आई वडिलांचं लक्ष तिच्यावर एव्हढं नव्हतं थोडं थोड्यावेळ ठेवलं त्यांनी मग नंतर ते बोलण्यात गुंतून गेले त्यांना दुसरं एक छोटं बाळ पण होतं ना बेबी होता त्यामुळे त्यांचं लक्ष तिच्यावरच होतं तर ती मुलगी बरीचशी आतमध्ये गेली म्हणजे कोणाचंच लक्ष नव्हतं माझं पण नव्हतं पण जेव्हा ती गेली पूर्ण तेव्हा माझ्या ते लक्षात आलं की मुलगी पाण्यात बुडत आहे बुवा म्हणून मग मी जिथे मी होते समुद्रामध्ये बरेच आतमध्ये होते मी मी तिथून मग पोहत पोहत गेले आणि त्या मुलीला कसंतरी वर आणलं मी पण तिथे पाणी इतकं खोल होतं की म्हणजे मी एव्हढी पोहणारी आहे पण मलासुद्धा एक दोन मिनिटासाठी मी त्या पाण्याच्या बाहेर आले नाही कारण माझ्या पूर्ण नाका तोंडात पूर्ण पाणी गेलं होतं आणि ती मुलगी तर म्हणजे बेशुद्धच झाली होती पण तरीही मी माझी पूर्ण ताकत लावून पूर्ण शक्ती एकवटून मी त्या मुलीला कसंतरी बाहेर काढलं तोपर्यंत बरेचसे पोलीस गार्ड वगैरे तिचे आई वडील आमच्यापर्यंत आले होते आणि मग नंतर पोलिसांनी मला म्हणजे बाहेर काढलं तिला आणि मला म्हणजे तोपर्यंत मी पण म्हणजे मला पण काहीच म्हणजे सूद समजत नव्हतं काही दिसत नव्हतं माझ्या नाका तोंडात पूर्ण पाणी गेलं होतं त्यामुळे ही सहल मी म्हणजे विसरू शकत नाही कारण माझ्या लाइफमध्ये ही अशी ही घटना झाली होती की एका मुलीला मी मरताना वाचवलेलं आहे म्हणून मी ही गोष्ट सांगू इच्छिते